अतिसार बरा करण्यासाठी घरगुती इलाज म्हणजे लिंबू पाणी वगैरे देणं किंवा मग मिठाचं पाणी देणं त्याचबरोबर त्यांना ओ आर एस वगैरे देणं असं काही घरगुती गावातील इलाज करतात